हॅलो हॉटेल मराठा पॅलेस का मी राधा जोशी बोलते मी एका तासापूर्वी एक ऑर्डर दिली होती तर त्या ऑर्डरमध्ये च्या लिस्टमध्ये मी पिझ्झा बर्कर हक्का नूडल्स सँडविच केक चॉकलेट आणि आईस्क्रीम हे पदार्थ मागवलेले होते मी नेहमीच तुमच्या हॉटेलमधून पदार्थ मागवत असते तुमची सर्विस खरंच खूप छान असते परंतु आज जी मी ऑर्डर दिली आहे तर त्या ऑर्डरमधून मला केक आणि चॉकलेट तर हे पदार्थ मला कॅन्सल करायचे आहेत कारण मी ऑलरेडी ते पदार्थ मागवलेले आहेत माझी ऑर्डर कृपया संध्याकाळी पाचच्या आत द्यावी कारण आमच्या घरी बड्डे पार्टी आहे त्याच्यामुळे खूपच घाईगडबड आहे मी जी आधी जी ऑर्डर दिली होती तर त्या ऑर्डरची ऑनलाईन बिल पेमेंट केलेली आहे तरी मला तुम्ही नवीन बिल देऊ शकाल का ऑर्डर कृपया लवकर देण्यात द्यावी आभारी आहे